हॅलो दादा हा कॉल गुरुकृपा रेस्टॉरंटवरती लागलेला आहे का माझं नाव समाधान आहे आणि मी लक्ष्मीनारायण अपारमेंटमधून बोलत आहे मी महावीर नगरमध्ये राहतो दादा तर माझ्या घरी थोडा एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे तर मला तुमच्या इथून दोनचार डिशेस पाहिजे होत्या तर तुमच्या इथे पनीरची भाजी वगैरे किंवा नॉनवेज पाहिजे होतं तर मला ते मिळेल का आणि तुमच्याकडे अजून नवीन प्रकारचे एकदोन नॉनवेजमध्ये जर डिशेस मिळत असतील तर त्या पण मला हव्या होत्या तर त्यामध्ये तुम्ही मला मिडीयम तिखट मधे वीस ते तीस प्लेट्स भाजी मला उपलब्ध करून देऊ शकता का आणि ही ऑर्डर मला लवकरात लवकर हवी होती आजच्या आज